आमच्याकडे जास्त करून भात शेती केली जाते पण भात शेतीनंतर त्या शेतामध्ये जे पाणी राहतं जो ओलावा ओलावा राहतो भात कापल्यानंतर त्याच्यामध्ये आम्ही वाल वाल म्हणजे पावटा ह्याची लागवड केली जाते वालाची लागवड केली जाते वालाच्या शेंगा आणि वाल हा कडधान्य सुकल्यानंतर कडधान्य म्हणूनही वापरला जातो उरलेला जेव्हा वाल संपतो वालाचं पीक संपतं तेव्हा उत्पादन संपतं तेव्हा मग आम्ही तो वाल काढून शेतातला पुन्हा भाताची लागवड करतो काही जणं शेतीमध्ये भाताची लागवड न करता ज्यांची डोंगराळ भागात शेती आहे वरच्या साईडला ते लोकं भाजी भाजी लावतात जसं की दुधी भोपळा काकडी ह्या भाज्यांच्या वेली लावतात आणि त्यांचं उत्पादन घेतात भाजीच्या वेली लावून ते त्यांचा उदरनिर्वाह करतात पण हे पावसाळ्यातच जास्त करून होतात तुम्ही रायगडच्या रायगड भागात आला असाल तर तुम्हाला पेण साईडला त्या पट्ट्यामध्ये कधी घरी जाताना मुंबईला जाताना गाड्या लागलेल्या दिस सॉरी झोपड्या बांधलेल्या दिसतात तिथे लोकं बसलेले असतात भाजी विकायला सो ती जी भाजी असते ती प्रॉपर जंगलात म्हणजे शेतात उगवलेली स्वतःची भाजी असते खताचा वापर कमी करून उगवलेली भाजी असते गावठी भाजी तिला म्हणतात वालसुद्धा गावठी असतात जे की आपण घेतो सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यांना आवडणारा फळ म्हणजे आंबा आंब्याची लागवड रायगडमध्ये म्हणजे कोकणात सगळीकडेच होते आणि कोकणातला सगळ्यात प्रसिद्ध असलेला हा फळांचा राजा म्हणजे हापूस हा सगळीकडेच लावला जातो पण तो फक्त उन्हाळ्यातच मिळतो आणि उन्हाळ्यात सु ज्याचा माल पहिला बाजारात येईल त्याला जास्त भाव भेटतो असं सगळ्यांचा समज आहे पण आंबा हा सगळ्यांनाच आवडतो आणि तो त्याचं जोपासणी वर्षभर करून आंब्यांच्या झाडांची आणि मग त्याचं फळ आम्हाला मिळतं असं आहे तर आम्ही कोकणात आंब्याची झाडं क् त्याच्यानंतर पेरूची ही अशी झाडं लावतो पण ती पेरू वगैरे जे आहेत पेरू चिक्कू ही जी झाडं आहेत ती आम्ही बागायती नाही स्वतःसाठी लावतो चिक्कूचं बागायतीमध्ये होतं आणि आंब्याचं बागायतीमध्ये होतं त्याच्यानंतर दुसरं म्हणजे नारळाचं झाड लावतो त्याच्यानंतर वेलींमध्ये आम्ही जी शेतीमध्ये काकडी भोपळा दुधी ह्यांच्या वेली लावतो